नागपूर जिल्ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये गोरमेणनी काही उपक्रमे सुरू केली आहेत लाईक जसे कुठं पण लोक पाणी वेस्ट करत असणार कचरा फेकत असणार रोडावरती वगैरे या सिग्नलवरती काही प्रॉब्लम्स येत असतील लोक सिग्नलच्या झे ट्राफिक रुल्स आहे ट्राफिक रुल जे असतात त्याच्या पालन करत नसेल तर असा वेळी जे काही ॲक्टिविट्स लो लोक असतात त्यांनी त्यांचे फोटोज वगैरे काढून मीडियाला नोटीस करतात ते त्यांचे व्हिडोज बनवूनसाने सोशल मीडियावरती अपलोड करतात तर असेही मतलब लोक त्यामुळे खूपच प्रेरित होतात मत असे लोकांना त्या ॲ अशा लोकांवरती ॲक्शन घेतात